चित्रपट खेळ यात्रा पुस्तके पाळीव प्राणी संगीत नाटक नृत्य त्याच्यातली चित्रके चित्रपट हे मनोरंजनाचे एक साधन आहे चित्रपटामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे चित्रपट बघू शकता तुम्ही दिवसभर ताण तणाव आणि दबावातून स्वतःला रोमांचित ठेवू शकता आणि सर्वात आगोदर इंटरनेटचे आभार मा कारण इंटरनेटमुळे तुम्ही बस नेटफ्लिक अॅप ओपन करू शकता आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुमच्या आवडीचे फिल्म पाहू शकता चित्रपट हे सर्वांना लोकप्रिय आहे खेळ खेळ हे एक तर सर्वांनाच आवडते खेळाने देखील व्यायामसुद्धा होतो अनेक प्रकारचे खेळ असतात खेळामध्ये खूप सारे नवनवीन मित्र मैत्रिणी भेटतात खेळामुळे मनोरंजन होते कारण खेळ हे सुद्धा मनोरंजनाचे एक साधन आहे यात्रा यात्रेत जाणार जायला तर सर्वांनाच आवडते कारण यात्रेमुळे खूप साऱ्या मनोरंजनाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात यात्रेमध्ये नवीन लोकांशी भेटायला देखील मिळते यात्रेला जायचे असेल म्हटले की आपण बाकी सर्व विसरून जातो आणि फक्त यात्रेला जायची ओढ लागते तर या सर्वांचे कारण फक्त एकच आहे ते म्हणजे मनोरंजन पुस्तके जर तुम्हाला बोरिंग वाटत असेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे पुस्तक तर पुस्तक हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मनोरंजनाचे एक साधन आहे पुस्तके वेगवेगळ्या प्रकारचे असतात पुस्तकांमधून सुद्धा आपल्याला नवनवीन माहिती मिळवायला मिळते पुस्तकं हे आपले सर्वात जवळचे मित्र पण होऊ शकतात पाळीव प्राणी पाळीव प्राणी हे सुद्धा मनोरंजनाचे एक भाग आहेत पाळीव प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्या वे हा मनोरंजन की होत जातो प्राणी हे मनमोहक सुंदर आणि गोड असतात पाळीव प्राणी हे मनोरंजनासाठी अधिक आनंददायी आहे संगीत जर तुम्हाला कुठेही मन लागत नसेल आणि माइंड फ्रेश करायचे असेल तर सर्वात सरळ आणि सोपा उपाय म्हणजे संगीत संगीत हेसुद्धा मनोरंजनाचे एक साधन आहे संगीत वेगवेगळ्या भाषेचे आहे जसे की हिंदी मराठी इंग्लिश पंजाबी संगीत असतात पण आपल्याला म मनोरंजन होते नाटक नाटक बघण्यात तर सर्वांनाच खूप मजा वाटते नाटक बघायचे म्हटले की सर्वांनाच ओढ लागते की नाटक बघायला जायचं आहे नाटक बघणे आणि नाटक करण्यात वेगळीच मजा आहे तर नाटक हे सुद्धा मनोरंजनाचे एक साधन आहे